शहराच्या वर्तमानपत्रात ग्रामीण बातम्या बहुतांश वेळा दाखवल्या जात नाही किंवा जाहीर केल्या जात नाही ह्यामागे वेगवेगळी कारणे आहेत शहरातल्या सर्वसामान्य लोकांपासून तर श्रीमंत लोकांपर्यंत त्यांनी कोणत्याही कामाच्या केलेल्या कार्याची पावती ते वर्तमानपत्राच्या किंवा अन्य मीडियाच्या माध्यमातून लोकापर्यंत प्रसिद्ध करण्याचा एक नवीन प्रयत्न करतात त्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये जर एखाद्याने फार मोठं काम केलेलं असेल किंवा ग्रामीण भागामध्ये काही अडचणी असतील काही उणिवा असतील किंवा काही संकटमय अशी स्थिती असेल त्याविषयीही कोणतंही वर्तमानपत्र पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याविषयीची बातमी सर्वसामान्यापर्यंत प्रसारित करत नाही आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांवर एक प्रकारचा अन्याय किंवा अत्याचार होतो ही बातमी सर्वांसाठी असते वर्तमानपत्र किंवा अन्य मीडिया हे सर्वांसाठी आहे आणि ते सर्वांसाठी जर वापरल्या गेल्या तर सर्वसामान्य लोकांचा त्यामध्ये विचार होईल आणि सर्वांचा विचार होणे अतिशय अनिर्वाय आहे पण ग्रामीण आणि शहरी भागाच्या तुलनेमध्ये शहरी भागाच्या वर्तमानपत्रामधे लहान मोठ्या सगळ्या बातम्यांना स्थान मिळतो त्या तुलनेमध्ये ग्रामीण लोकांचा विचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला जात नाही असं वारंवार आढळून येते